मला असं वाटतं की खेळ हा एक प्रकारचा एक व्यायामाचाच प्रकार आहे असं मला वाटतं खेळ खेळल्यामुळे समजा तुम्ही बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या मुलांना वगैरे बघितलं तर ते मुलं विटीदांडू क्रिकेट किंवा नदीमध्ये पोहणे वगैरे अशा प्रकारचे खेळ खेळतात तर मला असं वाटतं की खेळ खेळल्यामुळे लोकां नवीन नवीन लोकांशी ओळख होते जर वेगवेगळे लोकं खेळायला येत असतील तर किंवा तुमचं टीम बिल्डिंग जे आपण म्हणतो तर ते आपल्याला एक स्किल डेव्हलप होतं किंवा खेळामध्ये हरणे आणि जिंकणे असे दोन्ही भाग आहेत तर हरणं हेसुद्धा आपल्याला अपयश थोडक्यात मिळालं तर तेसुद्धा पचवायची आपल्याला ताकद येते त्याचप्रमाणे खेळ खेळल्यामुळे एक आपल्याला चांगल्या प्रकारे ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये व त्या जे आपण खाल्लेलं अन्न वगैरे असतं तर तेसुद्धा पचवून जातं आणि आपल्याला नवीन कुठचं तरी काम करायचं असेल तर ऊर्जा मिळते जर गावातले वगैरे ग्रामीण भागातली मुलं बघितली तर तीसुद्धा अशाप्रकारे खेळ खेळत असतात त्यानंतर पोहोण्याचा वगैरे सुद्धा व्यायाम नदीमध्ये पोहणं हे वेगळं आणि स्विमिंग पूलमध्ये पोहणं वेगळं स्विमिंग नदीमध्ये पोहलं हासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं तर ते ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या प्रकारे जमतं कारण ते नदीच्या जवळ असतात वगैरे आणि त्यांना त्याची सवय असते त्याचप्रमाणे खेळल्यामुळे माणूस आनंदी जीवन जगू शकतो प्रत्येक माणसांनी आठवड्यातून काही वेळ तरी कुठचा ना कुठचा खेळ मैदानावर जाऊन खेळायला मिळाला तर सगळ्यात चांगलं असं मला वाटतं